आम्ही आम्ही ज्या राज्यात राहतो म्हणजे महाराष्ट्रात राहतो तर महाराष्ट्रामध्ये खूप विविधतेनी भरलेलं असं हे राज्य आहे तर या मध्ये खाण्याच्या एवढ्या गोष्टी आहे की प्रत्येक गोष्ट ही वेगवेगळी म्हणजे वेगवेगळी चव आहे आणि त्या खाण्यातून जो आनंद मिळते तो एवढा मस्त आहे आणि खाण्याची जी इच्छा आहे ही जे बाहेरचे पर्यटक येतात किंवा बाहेर राज्यातील लोक येतात त्यांनाही महाराष्ट्रातल्या ज महाराष्ट्राचं जे जेवण आहे ते आवडणारं आहे आणि खास जेवणासाठी पर्यटक इथे येतात आणि राहणं म्हणजे त्यांची गैरसोय हो गैरसोय होत नाही खाण्यानी जसं पुरणपोळी आहे जसं आपण कोल्हापूरकडे गेलो तर तांबडा रस्सा आहे पांढरा रस्सा आहे तर यासारख्या भाज्यांची चव आहे हे खूप सुंदर आहे आणि आता सध्या पावसाळा चालू आहे तर पावसाळ्यात ज्या रानभाज्या निघतात जसं काटवलं आहे चिवळाची भाजी आहे परत काय म्हणते काटोल आहे यासारख्या भाज्यांची चव जे आहे हे रा पावसाळ्यातच खायला मिळते आणि जेव्हा पावसाळ्यामध्ये शेतामध्ये गेलो किंवा बाजारात पण गेलो जेव्हा भाज्या ज्या उपलब्ध दिसल्या तर त्या घेण्याची जी आवड आहे ती निर्माण होते आणि जी झुणका भाकर आहे झुणका भाकर हे फेमस आहे पाटवडी रस्सा परत पानगे म्हणतो पानगे म्हणजे कणी कशी जाडसर दळून आणते आणि त्याचे त्याला कणकेसारखंच मळून मळून घेऊन त्याचे गोळे करून जे गायीच्या जे शेण असते त्याच्यापासून ज्या गोवऱ्या तयार केल्या जाते आणि त्या वाळवून त्याच्यावर ते पानगे शेकले जाते आणि ते शेकलेले पानगे आहे ते वांग्याची भाजी किंवा गोड वरण आहे त्याच्यासोबत ते खाल्ले तर त्याची चव एकदमच अप्रतिम आणि एकदम सुंदर अशी चव लागते आणि परत ते दाल बाटी म्हणतो ते पण खूप त्याची पण चव खूप सुंदर लागते आणि इथे जे जेवणारे आहे ते आवडीने जेवण करतात आणि जेवणाची मजा घेत ते आपल्या गावी परत जातात किंवा जे परास परराज्यातून आलेले व्यक्ती आहेत त्यांना पण महाराष्ट्रातल्या जेवणाची चव चांगली वाटते